अरे मी इकडे होतो आपलं बुल बुलढाण्याला

हा ना राव काय चाललं आहे तिकडे खूप पोल्यूशन आहे बाबा इकडे पण आहे म्हणा थोडं फार खूप पोल्यूशन हो ना हा ना बघ ना लोकांनी इलेक्ट्रिक गाड्या वापरायला पाहिजेत नाही का हे खूप चा म्हणजे पेट्रोलने खूप पोल्यूशन होत आहे बघ आता रोडवरती लहान लहान मुले म्हणजे साईडला नाही का फिरायला जातात मग लेडीज राहतात आणि ओल्ड एज पीपल राहतात नाही का वयस्कर तर त्यांना पण खूप पोल्यूशनमुळे त्रास होतो तर हा ना मी पण तोच विचार करतो आहे माहित आहे का अजून हा आता मी लवकरच इलेक्ट्रिक बाईक घेणार आहे कारण की पोल्यूशनने उगाच नाही का खूप नुकसान खूप नुकसान की जी क्षमता आहे ती खूप होते नाही का हा

हा ना दोन दोन गोष्टींचा आपल्याला उलट हे भेटतात नाही का ॲड फायदा आहे आपल्याला दोन गोष्टींचा हा ना आता बघ मुंबईला तर नाही का किती म्हणजे जास्त पोल्युटेड सिटी तर मुंबई म्हटली जाते म्हणजे त्या एकदम हा आता बघ खूप सारे म्हणजे पॉप्युलेशन जी सगळ्यात जास्त मुंबईला आहे ठीक आहे तर मुंबईमध्ये जी लोकसंख्या आहे ती खूप नुकसान होते पोल्यूशनमुळे एअर पोल्यूशन झालं वॉटर पोल्यूशन झालं नाही का हा हा ना एअर पोल्यूशनने तर खूप होत आहे आपलं आपल्याला खरंच नाही का इलेक्ट्रिक बाईक आपल्याला वापरायलाच हवी जी खूप गरजेची आहे या सध्याच्या काळामध्ये तर खूप उगाच पोल्यूशननी लोकांवर नुकसान होत आहे लोकांचे शेती नाही का शेतींवर तर बाप रे बाप कारण की ते आपलं हे हा ना राव सी एन जीचा वापर आता दिवसेंदिवस होत आहे कारण कारण की या पेट्रोलमुळे लोकांचं खूपच हे होतं नाही का एकदम पैसे जातात पैशांचा पण विचार करायला हवा सी एन जी उलट स्वस्त आहे नाही का खूप सारं आपल्याला त्यांच्याबद्दल ॲडवान फायदा होतो आहे बरं का हा हा हा हा हा खूप म्हणजे वयस्कर लोकांना नाही का एकदम त्रास जाणवतो नाही का प हवेमुळे की जी नुकसान पोचवते शरीराला तर ते आता आपल्या म्हणजे आपण चालू केलं तर लोकं चालू करतील म्हणून आपल्याला नाही का इलेक्ट्रिक बाईक झालं वॉटरचं पोल्यूशन झालं ते अवॉइड अवॉइड करायचं आहे हा चालत आहे ठेवू का